मला स्मार्ट टी व्ही दाखवता दाखवा बरं आमचा आत्ताचा टी व्ही जुना आहे म्हणजे पु जुन्या मॉडेलचा आहे तर त्याच्यामध्ये स काही यूट्यूब वगैरे जोडता येत नाही आम्हाला तर आता नवीन स्मार्ट टी वी घ्यायचा आहे तर मला आता चांगल्यापैकी स् स्मार्ट टी वी दाखवा तुम्ही आणि त्याचं ब्रँड वगैरे असं चांगला असायला हवा म्हणजे किंमतही आपल्या आमच्या बजेटमध्ये असायला हवी असं नाही की म्हणजे खूप जास्त नको आणि खूप कमीही नको पण अंदाजपत्रक चाळीस हजारापर्यंत माझा बजेट आहे तर तुम्ही आता मला यात सूट मिळेल का बरं आणि दर्जा चांगला आहे का कारण आमच्या शेजारी आताच टी वी घेतला आहे ना पॅनासॉनिकचा टी व्ही आहे त्यांचा तो खूप चांगला आहे म्हणजे त्यांचा टी व्ही आणि त्याची चित्राची दर्जा पण खूप चांगला आहे त्या त्यांच्या चित्रपटात येतात ते आम्ही बघितलं आहे आपल्या डोळ्यांनी तर ते प मला आवडला आहे तो आवाजही खूप चांगला आहे त्याचा तर तुम्ही मला तशापैकी म पॅनास येता पॅनसोनिकमध्ये मॉडेल असेल तुमच्याकडे फिफ्टी टू फिफ्टी थ्रीचं वगैरे तर तुम्ही मला दा दाखवा बरं तो तर मी बघू शकते बरं